हा खूप चांगला प्रश्न आहे की मी कोणत्या ओ कोणता क्रीडा सामने बघतो तर मी आय पी एल हे खूप बघतो आणि आय पी एलही कशावर बघतो तर ओ टी टी एक मंच आहे ओ टी टी एक मंच आहे तो मंच असा आहे की पिकाशो म्हणून त्या मंचचं नाव आहे आणि त्या त्याच्या त्यामधून मी ते बघत राहतो आय पी एल बघत राहतो आम्ही सर्व मित्र एक सोबत राहतो त्याच्यामध्ये कोणाची टीम कोणाचा संघ कोणाला आवडतो किंवा कोणाच्या संघाला ते विरोध असतात त्याच्यामध्ये खूप मजा येते मधीमध्ये एकामेकाची बोलाबोली पण होते भांडणं पन होतात भांडणं पण होतात हसी मजाक पण होत राहते कोणी खेळाडू खेळला नाहीतर त्याची मजा पण ओरडली जाते कोणी खेळाडू खेळला तर त्याला बाजून प्रोत्साहन पण दिले जाते तर खूप मजा येते आणि तो ओ टी टी प प्या मंच जो आहे पिकाशो हा खूपच चांगला आहे सर्वांनीच त्याच्यावरच बघायला पाहिजे कोणताही धोका त्या पिकाशोवर मंचवरून होत नाही आणि मी असं म्हणतो की मला असं वाटते की तुम्ही सर्वांनी पण तो मंच त्या मंचमधून तुम्ही तो तुम्ही कोणताही संघ सामना असू द्या का काही असू द्या ते तुम्ही तिथून पाहायला पाहिजे त्या ओ टी टी मंचमध्ये मधून तुम्ही कोणते चित्रपटही बघू शकता सिरियल्स वगैरे पण बघू शकता काही बघू शकता तुम्ही त्या याच्यामधून तर मी तुम्हाला तो ओ टी टी मंचचं तुम्हाला सांगेल की तुम्ही त्याच्यावरूनच हे सर्व काही बघायला सुरुवाती केली पाहिजे किंवा बघायला पाय